माझी आवड त्या बाइकिंगमध्ये मला बाइकिंगचा खूप खूप म्हणजे खूप आवड आहे माझं स्वत चं ऑटो पाटचं गॅरेज आहे आणि बाइकिंग बोललात तर माझी सर्वात आवडती गाडी यामाहा आहे यामा आर एक्स हंड्रेड कारण यामा ही ज्यादातर लोकांची राजेशाही आणि आवडती गाडी आहे आणि दुसरी म्हणजे बुलेट ह्या दोन्ही गाड्या हाय क्लास लेवलला येतात आणि तिसरीमध्ये एचडी ह्या गाड्या एक हाय हाय क्लासच्या वरच्या गाड्या आहेत त्यातली माझी आवडती यामा आर एक्स आहेत आणि कंफर्टेबल बाइकिंगसाठी बोलले आहेत तर यामा ही सर्वात चांगली गाडी आहे आणि तिचे ब्रेक सस्पेंशन आणि तिचे सगळे क्लच एवढे व्यवस्थित आहेत का माणसाला त्याच्यावर बसताच असं वाटतं का तो कुठल्यातरी चित्त्यावर बसलेला आहे किंवा घोड्यावर बसलेला आहे त्याचे शॉकऑफसर वर्किंग चांगली आहे आणि त्याची सीट कंफर्टेबल आहे आणि जर तुम्हाला लेडीज गाडीची माहिती द्यायला गेलो लेडीजसाठी तर त्यांच्यासाठी ऍक्टिवा किंवा ज्युपिटर ही कंफर्टेबल आहे कारण त्यांच्या वेट आणि ताकतीनुसार त्या गाड्या त्यांना चांगल्या प्रकारे हॅन्डल करता येतात आणि सर्वात चांगली पिकअपला आणि रेसिंगला बोलले आहेत तर माझ्या मते यामा गाडीच आहे यामा गाडी ही सर्वांची आवडती गाडी आहे आणि त्यात बुलेटचा तुम्ही स्ट्रोक बोलले आहेत तर तो थाटात एकादा राजा आल्यासारखी ते बुलेटवर माणूस फिरतो आणि यामा आणि बुलेट ही लोकांच्या ज्यादातर प्रिय गाड्या आहेत